नोकिया मोबाईलचे मला पॉझिटिव काय एक्सपिरियन्स मिळालेला आहे मी हा नोकिया एक्स नाईंटी हा मोबाईल मी यूज केलेला आहे त्याची किमान जी प्राईस होती ती चोवीस हजार दोनशे सोळा होती त्यामध्ये जो कॅमेरा होता एकशे आठ मेगापिक्सल कॅमेरा था प्लस फाईव्ह मेगापिक्सल कॅमेरा आहे तसेच त्याचा जो डिस्प्लेचा साइज आहे तो सिक्स पॉईंट फाई इंचेसचा आहे आणि रॅम जी आहे ती सहा जी बी आहे तसंच त्याचा परफॉर्मन्स जे आहे कॉलम स्कॅनड्रॉक हे खूप छान आहे तसंच स्टोअरेज जे आहे एकशे अठ्ठावीस जी बी आहे तसंच त्याचं जे बॅटरी आहे ते फाई थाऊझंड एमपीएचं आहे आणि त्याचा बॅटरीचा जो बॅटरी चार्जेस आहे चार्जेस बॅटरी बॅट बॅटरी बॅकअप पण चांगलेल आहे आणि नोकिया मोबाईलचे जे फीचर्स आहेत ते खूप सोपे आहे आणि नोकिया मोबाईलचे जे ॲप्स आहेत ते पण खूप वापरायला इझी जातं स्क्रीन चांगली आहे मोबाईलची परत मोबाईल वापरताना जास्त पण हँग होत नाही आणि मोबाईल खूप मोबाईलची साईज आहे ती खूप छान आहे तसंच मोबाईलचं जे कॅमेरा क्वालिटी आहे ते खूप छान आहे आणि नोकिया हा मोबाईलच मला खूप जास्त प्रमाणात आवडला खूप छान पॉझिटिव एक्सपिरियन्स मला मिळालेला आहे